प्रायव्हेट हॉस्पिटल तर नाही सांगू शकत बट जे सरकारी हॉस्पिटल्स आहेत सरकारी ज दवाखाने जे आहेत ज्याकडे सरकारने खूप लक्ष देणं जास्तीचं लक्ष देणं अपेक्षित आहे पण ती अपेक्षा पूर्ण होत नाही आहे असे दिसते आहे की आमच्याच शेजारील आमच्या परिसरातील जे दवाखाने आहेत त्यांची कंडिशन अ अजिबात अजिबातच बरोबर नाही आहे म्हणजे तिथे बेड्स रिकामे नसतात बेड्स उपलब्धही नसतात कोविड नाईंटिनच्या वेळेस तिथे अजिबात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नव्हते तसेच तिथे लाईटचा प्रॉब्लेम वगैरे असतोच नेहमी आणि स्वच्छता राखली जात नाही एक हॉ दवाखान्याचं जे वॉशरुम असतं ते क्लीन असायला पाहिजे पण अशी परिस्थिती तिथे अजिबातच दिसत नाही आणि जे कार्यकर्ते आहेत तेही निष्काळजीपणाने या सगळ्याकडे दुर्लक्ष करता